मी काही या आठवड्यापूर्वी पी एम के व्ही वाय प्रशिक्षणासाठी अर्ज केला होता त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही त्यासाठी मी काय करू काय अडचण आहे मला ते सांगा मूल्यांकनासाठी माझं ओळखपत्र क्रमांक शेवटचे चार आकडे आहे चौव्वेचाळीस अठ्ठेचाळीस आणि बँकेचे शेवटचे चार आकडे आहे बावन पंचवीस आहे आणि सगळ्याच्या स्थितीबद्दल मला मार्गदर्शन करा आणि ह हॅलो साहेब आणि या या याचं मला काही सांगा याचं काय काय आहे काय नाही याचं अपडेट सांगा याचं काय काय हाये काय नाही चेक करा याचं साहेब हलो साहेब चेक करा याचं हलो साहेब हलो मी संदेश बोलून राहलो याचं काही चक करा साहेब मला सांगा काही याचं